मी शाळेत सर्विस करत असल्यामुळे सर्विस करत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी संघर्ष तर हा असतोच पण त्या संघर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती हाताळताना भयंकर त्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं एक प्रसंग असा होता की आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन होतं त्या संमेलन स्नेहसंमेलना स्नेहसंमेलन म्हटलं की मॅनपॉवर ही आवश्यक आहे आणि मॅनपॉवर जेव्हा आपण आपल्याला आवश्यक आहे तर त्या वेळेला त्या मॅनपॉवरमध्ये कोणी कामं करतात आणि कोणी कामं करत नाहीत पण अशा वेळेस जे कामं करतात त्या कामं करणाऱ्या लोकांना आपल्याला हाताशी धरावं लागतं आणि जे कामं करत नाहीत त्यांना आपल्याला सोडून द्यावं लागतं पण असं करताना जे मात्र कामं करतात ते मात्र म्हणतात की मॅडम तुम्ही तर त्या जे करत नाही त्यांना तुम्ही सोडूनच देता त्यांना काही तुम्ही म्हणतच नाही अशा वेळेस मात्र संघर्ष आपल्याला करावा ला संघर्षाच्या वेळेस संघर्षाची वेळ येते तेव्हा त्यांना समजून सांगावं लागतं की अरे जे काम करतात त्यांनाच आपल्याला हाताशी धरावं लागतं आणि जे करत नाहीत त्यांना आपल्याला सोडून द्यावं लागतं तर मग आपण तुम्ही सांगा आपल्याला कोणासारखं वागायचं जे करतात नाही त्यांच्यासाटं सा त्यांच्यासारखं की करतात त्या करतात त्यांच्यासारखं आपल्याला वागायचं तर अशा रीतीने कामाच्या ठिकाणी आणि सं संग संघर्ष तर हा असतोच आणि त्या त्या संघर्षामध्ये आणखीन आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला का जेव्हा आपल्यावर काम येतं ते काम करताना परिस्थिती इतकी काही विलक्षण होते की त्या वेळेला घराच्या जबाबदारी मुलांच्या जबाबदार दर दर दऱ्या जबाबदारी या सगळ्या आपल्याला पेलवताना ते काम आपल्याला सुखरूपपणे पूर्णपणे आपल्याला हाताळावं लागतं ते ते हाताळत असताना त्या तो संघर्ष जो आपण बघितलेला आहे केलेला आहे त्या संघर्षाला मात्र तोड नाही आता अशा प्रकारे तो संघर्ष आपण जेव्हा हाताळ हाताळ हाताळतो तेव्हा तोच आपण संघर्ष जो केलेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आपण केला याचं आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं